आपल्या महाराष्ट्र राज्यातील जो पारंपरिक व्यवसाय जो आहे तो आहे शेती आहे शेती विकसित झालेली आहे चांगल्या प्रकारे पण सध्या जो आहे सध्या मुलांचा म्हणा किंवा सगळ्यांचा जो कल आहे तो नोकरीकडे किंवा एखाद्या व्यापारामध्ये असं त्यांचा कल आहे